हॅलो झोमॅटो कस्टमर सर्विस सर मी भारत गणेशकर बोलतोय मी आपल्या ऍपवर ऑर्डर केल्यानंतर ऑटोडेबिट म्हणजे ऑटोपेचे सिस्टीम ऑन करून ठेवलेले आहे पण काही जी कारणास्तव मला ते बंद करायचे आहे कारण असे आहे की जे अकाउंटमधून ते ऑटो डेबिट म्हणजे ऑटोपे सिस्टिम मी ऍक्टिव्ह करून ठेवलेली आहे सध्या ते अकाउंट माझे इनऍक्टिव्ह आहे त्यामुळे मला ते ऑटोपेचे ऑपशन बंद करून मला कॅश ऑन डिलिव्हरी किंवा यू पी आय किंवा डेबिट कार्ड नि जे जनरल ऑप्शन करता येतात प्रीपेड चं ते करायचं आहे आणि ऑटोपे ऑटोपे ऑप्शन हे बंद करायचे आहे त्याकरिता तुम्ही मला मार्गदर्शन द्या आणि मी सेटिंगमधून हे ऑटोपेचं ऑप्शन कसं काय बंद करू शकतो किंवा कसं काय कॅन्सल करू शकतो त्याबद्दल मला माहिती द्या ही विनंती